भारतामध्ये सध्या रेल्वे रस्ते वाहतूक हवाई वाहतूक आणि जल वाहतूक असे चार पर्याय आहेत आणि या सगळ्या पर्यायांमध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड होत आहेत जसे उत्तम रस्ते होत आहेत नवीन नवीन रेल्वेमार्ग होत आहेत बुलेट ट्रेन मेट्रो ट्रेन अशा नवीन नवीन संपर्क वाहनांचा समावेश होतो आहे विमानतळ नवीन नवीन होत आहेत जलमार्ग नवीन नवीन होत आहेत अशी वाहतूक व्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस चांगली सुधारणा होते त्यामुळे लोकांचं दळणवळण खूप वाढलेलं आहे धन्यवाद